सर युनियन बँकेतून बोलून आहे का तुम्ही सर मला अकाऊंट खोलायचं होतं तुमच्या बँकेत आधी

सर ते मला गाडी गाडी घ्यायची होती ते त्याच्यासाठी

नाही नाही सर म नाही सर हा फर्स्ट टाइम ओन्ली माझं हो आहे ना आहे ना पप्पाचं आहे माझ्या माझं फर्स्ट अकाऊंट आहे हो सर सेव्हिंग अकाऊंट आहे सर तर मग कार लोनच समजून घ्या लोनच बोलायचं लोनच लोनच काढायचं मला हा चालेल ना सर केव्हा येऊ तेव्हा सांगा तुम्ही फक्त

हा ठीक आहे सर तुम्ही सांगा केव्हा मी फक्त टायमिंग सांगाल सर डेट सांगा

नाही सर जर तुम्ही प्रत्यक्ष असले तर मग कसं ते बोलायला चालायला सोपं होऊन जाईल म्हणून म्हटलं अच्छा तर कितीपर्यंत लोन भेटेल सर मला गाडी नाही मला गाडीसाठी गाडीवर घ्यायचंय त्यामुळे बोलत त्याच्यासाठी सर तुम्हाला मग काही गहाण ठेवणं पडेल का मला तुमच्याकडे काही डोक्यूमेंटस काही ठीक आहे सर ओके सर आणि सर डोक्यूमेंट्स काय काय नेईन पडतील सर मला बर ठीक आहे सर ओके करतो सर तुम्हाला नंतर कॉल मी बाय